मला बागकामाची आवड लहानपणापासूनच लागलेली आहे कारण लहानपणी आमच्या गावाकडे मोठं घर होतं आणि घरासमोर मोठाच्या मोठं अंगण होतं त्यामध्ये आमचे आजोबा बागकाम करायचे त्या बागकामामध्ये त्यांनी आम्हाला छाटणी कशी करायची झाडांचे कलम कसे करायचे हे शिकवले होते तेच आम्ही त्यांच्याकडून पाहून पाहून पाहून शिकलो आणि त्याच्यानंतर आम्ही शहरात ज्यावेळेस आलो त्यावेळेस आम्हाला बाग बागेसाठी थोडासा कमी जागा मिळाली पण कमी जागेतदेखील आम्ही सुंदर असे बागकाम कसे करायचे हे शिकले असल्यामुळे आजोबांकडून आम्हाला त्यांचे शिक्षण मिळाले त्याच्यामुळं आम्ही छोट्या जागेमध्ये चांगल्यात चांगले बागकाम केले आम्ही बागेमध्ये कलम करून अतिशय सुंदर असे फुलांचे गुलाबाचे कलम केले व त्यातून सुंदर असे आम्ही ग फुलं घेतो जेणेकरून आम्हाला आमच्या घरातील देवाच्या पूजेसाठी बाहेरून फुलं आणायची गरज नाही त्यामुळे आम्ही बागकाम करताना त्याच्यावर काय फवारायचे काय नाही शे त्याच्यामध्ये शेणाला कसं महत्त्व द्यायचं शेण कसे टाकायचे शेण कुठे लावायचे जेणेकरून आम्ही ह्यामध्ये खूप काही शिकलो आणि त्याच्यामध्ये आम्हाला खूप महत्त्व कळलं आणि बाग चांगली असल्यामुळे आम्हाला काय होतं की ऑक्सिजनचे देखील कमतरता भासत नाही त्याच्यामुळे आमचे मुलंदेखील ह्याच्यामध्ये काम करत आहेत आणि त्यांना देखील आम्ही हे शिकवतो जेणेकरून त्यांना देखील त्याची आवड निर्माण झालेली आहे त्यामुळे आम्ही लहानपनापासूनच हे काम सुरू केले असल्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त बागकाम कसे चांगले करता येईल ह्याचे आम्हाला ज्ञान अवगत आहे आणि तेच आम्ही पुढील लोकांना म्हणजे मुलांना शिकवतो